मला तसे सर्वच प्रकारचे जेवण आवडते तसं की मला महाराष्ट्रातलं जेवण खूपच आवडतं त्यामध्ये मला पुरणपोळी खूप आवडते पुरणपोळी म्हटलं की सण समारंभामध्ये बनवली जाते व महाराष्ट्रातील ती फेमस पदार्थ आहे प्रत्येकाच्या घरी सण असला की ती पुरणपोळी बनतेच आणि पुरणपोळीमध्ये तूप टाकून खाणे हे खूपच आवडीचं आहे माझ्या आणि तसंच मला खीर आणि शिरा पण आवडतो खीर आणि शिरा हे घरी बनवलं जातं व ते खूप छान लागतं म्हणून मला ते खूप आवडतं व मला तिखट पण पदार्थ खूप आवडतात तिखट पदार्थांमध्ये मला बिर्याणी आवडते छोलेची भाजी आवडते पनीर आवडतं तसंच खूप सारे पदार्थ आहेत तिखटमध्ये जे मला खूप आवडतात व ते बाहेर पण बनले जातात आणि घरी पण बनवले जातात घरचे तर खूप छान बनते म्हणून मला घरातलाच पदार्थ आवडतो म्हणून मला बिर्याणी तर खूपच छान आवडते आणि ते सगळे पदार्थ पौष्टिक असतात घरी बनवलेले म्हणून मला हे घरातले जेवण आवडतात